वयस्कर माणसे जे खेळ खेळतात त्यांमध्ये बऱ्याच खेळांचा समावेश होतो जसे की जुन्या काळातील फासे आपल्याला माहीतच आहे त्याचप्रमाणे या काळातसुद्धा वयस्कर माणसे हे फासे लुडो आणि सापशिडी जुगार असे जे खेळ आहेत ते बऱ्याच प्रमाणात आपल्याला खेळतांना दिसतात